मला एक वेळ असा प्रोजेक्ट भेटला की तो मला कोणत्या हालतीत पूर्ण करणं करावं लागेल आणि मी ते खूप छान प्रकारे त्या प्रोजेक्टमधे काम केलं मला सरांनी सांगितलं होतं की तुला सात दिवसाच्या आत हा प्रोजेक्ट अहवाल सादर करणं आहे हा प्रकल्प मी तो प्रकल्प माझे मित्र परिवार मित्राला सांगितलं आणि सर्व आम्ही दोन जण मिळून दोनतीन जणांनी मिळून खूप छान प्रकारे त्या प्रोजेक्टबद्दल प्रकल्पाबद्दल माहिती जमा केली

सर्व टायमोटायमी आम्ही तो प्रकल्प सादर केला प्रकल्पाबद्दल मला जास्त माहिती नव्हती तरी मी माझ्या फ्रेंडकडून सर्व गोळा करून मग तो प्रकल्प आम्ही पुरेसा सर्व पूर्ण केला आणि मला चालेंज भेटलं होतं की तुला प्रकल्प करणंच पडेल आणि मी ते चालेंज अॅक्फेट करून खूप छान प्रकारे प्रकल्प या कार्याचा सामना केला यांच्यामधे मला माझ्या मित्राची खूप साथ मिळाली